पाच हजार आठशे अडतीस दोन हजार तीनशे बावन्न सहा हजार पाचशे बेचाळीस पंधरा हजार तीनशे छप्पन सतरा हजार आठशे बावन्न